हो माझा जो अनुभव चांगला होता हा मी एकदा माझ्या ऑफिसमध्ये माझ्या सीनियरला जे माझे वरिष्ठ ऑफिसवाले ऑफिसर्स आहेत आमचे जे मॅनेजर त्यांना याच्याबद्दल काही शब्द नव्हते कळत मराठीचे ते लॅपटॉपमधले इंग्लिशच शब्दांचं त्यांना भाषांतर अनुवाद करायचा होता मराठी शब्दांमध्ये मराठी त्यांना मराठीमधील शब्द जाणून घायचा होता काय होता आहे ते मराठी महाराष्ट्रीयनच आहेत पण काही काही शब्द होते त्यांना ते कळत नव्हते त्यांनी सहज मला विचारलं तुला याच्याबद्दल काय ते या शब्दांचा अर्थ माहीत आहे का इंग्लिशचा अनुवाद मराठीमध्ये करायचा मला माहीतच होते त्यांना मी ते सांगितलं तर तेव्हापासनं ते आतापर्यंत मला काही प्रॉब्लेम राहिला मराठीमध्ये तर ते मलाच विचारतात तो अनुभव माझा खूप चांगला होता